मी त्यांना स्फूर्तिदायी पुस्तकं भेट देईन कारण की स्फूर्तीदायी पुस्तकं भेट दिल्यामुळे त्या पुस्तकातून विविध चांगली माहिती आपल्याला मिळते हे विविध नेत्यांची माहिती देईन किंवा जे मोठे ऑफिसर झाले त्यांची पुस्तके भेट देईन कारण की त्यामुळे ते जे त्यांच्या आयुष्यात घडली ते आपणही घडून आपनही त्यांच्यासारखे मोठे होऊ हे त्यातून पुस्तकातून आपल्याला बोध मिळतो त्यामुळे मी त्या त्यांना अशी प्रेरणादायी पुस्तके भेट देईन